हां हॅलो बोला हां हां बोला की मॅम बोलतो आहे बरं बरं कोणत्या तारखेला पाहिजे मॅडम परवाला परवाला म्हणजे तारीख असेल आजची चौदा पंधरा सोळा बरोबर

नाही नाही नाही तुमच्याकडे कधी म्हणजे कधी कार्यक्रम असं लागते म्हणजे तुम्ही सांगू शकता बर ठीक आहे संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत आमची डेरी चालू असते तर तुम्हाला किती लागते हां हां हो ताक उपलब्ध आहे पण हे जे पंचवीस लिटर दूध आहे तर तुम्हाला एव एवढी मोठी ऑर्डर पाहिजे असेल तर मला तुम्हाला तुम्ही मला काही ॲडव्हान्स करावं लागेल म्हणजे जे काही तुम्हाला ऑडर करा करायची आहे त्याच्याबद्दल काही म्हणजे इशू नाही पण काय हरकत नाही हरकत नाही मॅडम हां तर आणखी काय हवं होतं तुम्हाला तुम्ही ताकाबद्दल बोलत होता हं हो ताक पण आहे आमच्याकडे तुम्ही म्हणजे डेली सर्वच प्रोडक्ट उपलब्ध आहे तुम्ही सांगू शकता मला काय काय हवं ताक आहे नाही नाही मॅडम तुम्ही आमच्या एरियामध्ये तुम्ही कुठे राहता हां तर मग तुम्हाला हां तर मग तुम्हाला हे सगळं हे हां तेच तुम्हाला अनुभव असेल ना आता आता कधीच इश्यू आलं मॅडम बघून घ्या तुम्ही आता अवतीभोवती विचारा मागे त्या आम्ही नाही नाही ताक लिटर दूध दिलं आणि पाच लिटर ताक दिलं हो काही काही नाही बरं बरं ठीक आहे पण ब पनीर आहे आहे हा आहे बघा तुम्ही साधा वगैरे वाला घ्याल रेडीमेड श्रीखंड जवळपास साडे नाही नाही नाही आंबूस वगैरे वास येत नाही तुम्ही सगळे प्रोडक्ट चेक करू शकता तुम्हाला टेस्ट करा तुम्हाला लागेल तर टेस्ट तुम्हाला बल्कमधली ऑर्डर आहे बल्कमधली ऑर्डर घ्या त्याबद्दल वाद नाही आम्ही असं कुठलाच प्रकार करत नाही मॅडम काय आहे हे जे प्रॉडक्ट्स आहे ते सगळं आणि त्याच्यामुळे त्रास होऊ नये आणि काय एरियातली माणसं असो की बाहेर माणसं त्याच्या संदर्भात असं नाही होणार की हो हो त्याला म्हणजे खूपच होईल म्हणजे असेल हं हां हां चालेल हरकत नाही नाही मग फक्त तुम्ही आता फक्त येऊन नेत असाल तर ठीक आहे किंवा तुम्हाला काय काय हो कसं कसं कसं हवं आहे तर आणि तुम्ही सांगितलं मला पाच लिटर ताक हवं ठीक आहे चालेल मॅडम हो